मला लहानपणापासून झाडं लावणे खूपच आवडते मी शिजन शिजनमध्ये झाडं लावत असते पावसाळ्यात तर सगळेच झाडं लागते कण्हेराचे जास्वंदाचे लिंबाचं लागते नारळाचं लागते सगळेच झाडं मी लावत होते गुलाबाचे वगैरे शेवंतीचे मला झाडं लावणं फारच आवडते मी नर्सरीत जाऊन कलमा आणत होती आणि लावत होती काही वाळत होत्या काही काही लागत होत्या तरी पण मी पुन्हा आणायची आणि लावायची झाडं त्याच्यामुळे मला जास्त शौक होता झाडं लावायचा आणि अजूनही आहे मी लावतच आहे अजूनही एक एक कुठेही दिसलं का मी आणायची आणि लावायची